हो माझ्या संग्रहाबाबत माझं खूप मोठं ध्येय आहे माझा संग्रह हा एका मोठ्या ऑडिटोरियममध्ये प्रस प्रसिद्ध व्हावा ते तिथे त्याचं खूप मोठं प्रदर्शन भरावं आणि ते लोकांनी पाहायला यावं अशी माझी खूप इच्छा आहे मोठ्या लोकांनी मोठमोठे लोक असतात त्यांनी माझे जे माझ्या संग्रहाचं कलेक्शन आहे ते पाहण्यासाठी यावं आणि नंतर विद्यार्थ्यांनासुद्धा ते प प्रदर्शन पाहण्यासाठी घेऊन यावं व त्या साठी त्यांनी त्या माझ्याकडून प्रेरणा घ्यावी आणि त्यांनी त्यांचे छंद जोपासावे आणि त्यानंतर त्यांनी मा मी जो मी जो माझा छंद जोपासला आहे त्याप्रकारे त्यांनी त्यांचा स्वतःचा छंदसुद्धा जोपासावा त्यामध्ये त्यां त्यांना जे काही आवडेल त्याचं त्यांनी पण मोठं ते मोठं करून त्याचं प्रदर्शन भरवावं आणि मा माझं जे प्रदर्शन आहे ते ते बघण्यासाठी खूप मोठे लोक त्यांनी माझं कौतुक करावं मी त्यांना माहिती द्यावी एवढं मला माझा संग्रह खूप मोठा करायचा आहे